नमस्कार एका आठवड्यापूर्वी मी ॲमेझॉनमधून एक नोवाचं ट्रिमर ऑर्डर केलेलं होतं तर ते तर एका आठवड्यापर्यंत त्याची व्हॅलिडीटी होती व्हॅलिडीटी म्हणजे ड्यु डेट तर एका आठवड्यापर्यंत ते येणार होतं पण त्याच्यापूर्वीच ते डिलेव्हर होऊन गेलं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते दिसायला त्याचा लुक जो आहे इतका खूप म्हणजे क्लासी आहे आणि खूप चांगला दिसत आहे आणि त्याचं स्ट्रक्चरही चांगलं आहे पोर्टेबल आहे इजीली पोर्टेबल तुम्ही करू शकता ते आणि मेन म्हणजे त्याचं कॉस्ट आहे ते खूप कमी आहे म्हणजे जे बाकीचे ट्रिमरला जर तुम्ही बघितलं तर ते कम्पेअर केलं तर त्याचं खूप प्राईस खूप कमी आहे आणि ते बॅटरी बॅकअप त्याचा जो बॅटरी बॅकअप जो आहे ना तो खूप जबरदस्त आहे म्हणजे तुम्ही जर समजा त्याला पंधरावीस मिनिटं जरी चार्ज केला तर तो एक दीड ते दोन तासपर्यंत चालू शकते दीड ते दोन तासापर्यंत सहज चालू शकते तर त्यामुळे माझा तो अनुभव खूप चांगला होता आणि तसेच प्रॉडक्ट मी नेक्स्ट टाईम पण म्हणजे पुढच्या वेळेसही मी ऑनलाईन ऑर्डर करेन ॲमेझॉनवरूनच आणि असे प्रॉडक्ट सगळ्यांनीच ऑर्डर केले पाहिजे धन्यवाद